मीनं दोन दिवसा अगोदर फोन घेतला होता तो फोन मला कमी किमतीमध्ये पडला होता पण तरी मला असं वाटलं की छान असेल पर तो फोन काही छान होता नाही आणखी ते दोन दिवसाच्या नंतरच मग त्यांनी फोनची बॅटरी बॅकप वगैरे कमी द्यायला लागली आणखी त्याचं टच पण काम नाही करायला लागलं आणखी डिस्प्ले पण ब्लर ब्लर दिसायला लागलं तर मला तो खूप जास्त अखरला फोन आणखी मला असं वाटते की तो फोन नाही घेतला असतं तर बरं झालं असतं किंवा कमी किमतीच्या लालचीमध्ये मला बेकार फोन उचलून आणला मला असं वाटते की तो फोन खूपच जास्त बेकार होता आणखी ते तो फोनच्या ऐवजी अगर मी दुसरं काही घेतलं असतं तर मला परवडलं असतं पण तो फोन मला अजिबात परवडला नाही आणखी हँग तो फोन तर दोन दिवसाचा अंतरातच हँग मारायला लागला आणखी खूप जास्त बेकार फोन होता तो